आम्ही आणि आमचा कुटुंब धार्मिक सण करतो तो ब आमच्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो आणि तोच एक आमच्यासाठी सण आहे सर्वात मोठा सण आहे आणि सर्व आमच्या पूर्ण ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा काय पूर्ण भारतामध्ये पूर्ण जगामध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते त्या माणसाने जे पूर्ण भारत जगाला दिलेलं आहे ते कोणीच देऊ शकत नाही त्यांनी खालच्या एकदम आम्हाला जी नीच जात समजली जात होती त्या नीच जातीसाठी त्यांनी त्यांनी त्या त्यांनी आवाज उठवलेला आहे ते एकटे होते ज्यांनी आमच्यासाठी आवाज उचलला आम्ही त्यांना पि आमच्या पित्यासमान मानतो आणि ते त्यांनी संविधान लिहिलं आहे म्हणून त्यांना भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते आणि ते आणि त्यांच्या वाणी कोणीच या जगामध्ये वापस जन्म घेणार नाही आणि हे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही एकदम थाटामाटात पूर्ण गाजावाजात करतो आणि पुढेही करत राहणार